मी रेडिओवर विविध भारती हा कार्यक्रम ऐकते पण मी रेडिओवर खूप कमी ऐकते पण मी टी वीवर डान्स इंडिया डान्स हा प्रोग्राम बघते जो मला खूप आवडतो त्याच्यामध्ये डान्स हा जो हॉबी आहे त्याच्यावर फोकस केले गेलेला आहे कारण डान्स ही माझी हॉबी आहे तर मला तो कार्यक्रम खूप आवडतो त्याच्यामध्ये आम्हाला डान्सचे वेगळेवेगळे प्रकार बघायला मिळतात जसं वेस्टन कंटेम्प्ररी बॉलिवूड किंवा सेमी क्लासिकल किंवा क्लासिकल क्लासिकलमध्ये पण खूप सारे प्रकार असतात पण तिथे तेवढे नाही दाखवले जात पण तो पण त्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे त्याच्यामध्ये आम्हाला लिफ्ट म्हणजे बघायला मिळतं आणि नवीन नवीन कॉन्सेप्ट बघायला मिळतात की आम्ही डान्स कॉरिओग्राफी कशी करू शकतो किंवा न नवीन डान्स मूव्ह कसा शिकू शकतो आणि त त्याच्यामध्ये जे कमेंट्स म्हणजे आफ्टर पफॉर्मन्स जे कमेंट्स दिले जातात ते मला खूप आवडते की ते आम्हाला आमचे जे प्लस पॉईंट म्हणजे जे असतात पार्टिसिपंटचे जे प्लस पॉईंट असतात ते सांगतात किंवा त्यांचे जे मायनस पॉईंट असतात ते पण सांगतात त्यामुळे मला तो प्रोग्राम खूप जास्त आवडतो